मराठी भाषेवर खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे बदल परिणाम झाला आहे कारण मराठी भाषा ही अतिशय प्रग्लभ अशी ही भाषा आहे पण आता आजकालच्या या आधुनिक काळामध्ये मराठी भाषेचा उपयोग वापर खूप कमी प्रमाणामध्ये केला आहे मराठी भाषेचा इतिहास हा खूप छान आहे म न मराठी भाषा भाषा ही एक सांस्कृतिक भाषा आहे आणि संस्कृतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे पण परंतु हे आजकालच्या आधुनिक काळामधे मराठी भाषेवर म खूप परिणाम झाला आहे न कारण ह्या न नवनवीन वेगवेगळ्या ज्या भाषा येत आहेत त्यामुळे कुठेतरी मराठी भाषेचा इतिहास हा लोप पावत आहे असं मला वाटतं तर ते असं व्हायला नको आहे अतिशय प्रग्लभ एक परिपक्वता असलेली मृदू गोड कठोर अशा सगळ्याच त्याच्यामध्ये चव चव म्हणता येईल या भाषेमध्ये आहेत आणि त्यामुळे ही मराठी भाषेचा संस्क संस् संस्कृती जी आहे मराठी भाषेची ही कमी होत आहे ती व्हायला नको आहे आणि त्यासाठी क कशा पद्धतीने मराठी भाषा प्रग्लभ करता येईल याचा विचार नक्की व्हायला पाहिजे